भारतातील अनेक पारंपरिक कलाशैली जसे की वारली चित्रकला मधुबनी गोंडकला तसेच हस्तकला व पिंजणारी कामं आज लुप्त होत चालल्या आहेत ह्या कला आपली सांस्कृतिक इतिहास व लोकजीवन दाखवतात तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या युगात ह्या कलांना पुरेसं प्रोत्साहन मिळत नाही त्यामुळे ह्या कलाशैली जपणे खूप गरजेचे आहे त्यासाठी शाळांमध्ये अभ्यासक्रमात त्यांचा समावेश करणे प्रदर्शन भरवणे कलाकारांना आर्थिक मदत देणे आवश्यक आहे ह्या कलांचा गौरव केला तर पुढच्या पिढीला आपली कला परंपरा आणि ओळख टिकून राहील ही आपली जबाबदारी आहे